शेतात पहिले नांगरून काढावे लागते पुन्हा वखरावं लागते डबल पेरणी करावं लागते निंदावं लागते शेती खुरपून घेवा लागते फवारणी करावं लागते डवरणं चालू करावं लागते नंतर कीटकनाशक फवारणी करावं लागते आणि सोयाबीन कापावं लागते जमा करावं लागते डग मारावं लागते आणि मग हाल्लेरमधून काढावं लागते मग पोते भरावं लागतात

कापूस वेचावं लागते कापसाला फवारावं लागते कापूस वेचून घरी आणून मोजून बायाचे पैसे द्यावं लागतात असे शेतामधली कामं करावी लागतात